कला आणि शिल्प विभाग नवीन आणि उद्योगमुख तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या बागकामात विविध प्रकारे नवकल्पना आणत आहे जसे की डिजिटल मीडियामध्ये कलाकार पारंपरिक कलेच्या पलीकडे जाऊन डिजिटल प्लॅटफॉर्मवर चित्रकला ग्राफिक डिझाईन आणि ॲनिमेशनसारखं कला सादर करत आहे ॲडॉब फोटोशूटसारखं असे नवीन टाईप्स आहेत ह्यांसारख्या सॉफ्टवेअरचा वापर करून कलाकार अधिक सर्जनशील आणि डिजिटल पद्धतीने कला निर्माण करत आहेत यामुळे त्यांच्या कलेचा प्रसार जागतिक पातळीवर डिजिटल प्लॅटफॉर्मवर होऊ शकतो आणि व्हिच्युअल रियालिटी जी आहे म्हणजे यामध्ये त्या त्यांचा वापर करून आपण एक कलाकार आता एक अद्वितीय आणि इंटरव्ह्यू अनुभव तयार करत आहे प्रदर्शनामध्ये व्ही आरचा वापर करून प्रेक्षकांना एका वेगळ्या वास्तवामध्ये प्रवेश देऊन त्यांचे अनुभव समजले गेले जाता म्हणजे आता प्रेक्षक जे असतात त्यांना एका म्हणजे असं त्या फील्डमध्ये फील केलं जातं म्हणजे असं त्या सीनमध्ये आणि व्हिच्युअल जे आहे व्हिच्युअल म्हणजे ते कलाकार त्यांची कला थ्री डी स्वरूपात आणि अनुभव सादर करू शकतात थ्री डी पेंटिंग ह्याच्यामध्ये काय होतं शिल्पकला थ्री डी पे प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून शिल्प वस्तू आणि डिझाईन्स तयार करत आहे त्यामुळे त्यांना त्यांचे त्यांच्या डिझाईनचे प्रत्यक्ष मॉडेल तयार करणे अधिक सोप आणि वेगवान होते आणि पारंपरिक शिल्पकलेच्या पद्धतीने तुलनेत थ्री डी पेंटिंग प्रिंटिंग अधिक अचूक आणि कमी वेळेत काम पूर्ण करण्यास मदत करते आणि ज चौथा जो आहे तो ऑगमेंटेड रियालिटी कला प्रदेशांमध्ये ऑगमेंटेड रियालिटीचं वापर वाढत आहे आणि ए आरच्या साहायाने कलाकार प्रत्यक्ष कले डिजिट घटक समाविष्ट करू शकतात आणि प्रेक्षक त्यांचे स्मार्टफोन किंवा ए आय डिवायसेस वापरून प्रत्यक्ष कलेसोबत डिजिटल अनुभव घेऊ शकतात आणि नंतर आहे तो डिजिटल फॅब्रिकेशन या तंत्रज्ञानाच्या सहायाने कलाकार नवीन प्रकारचे वस्त्र फॅब्रिक्स आणि शिल्पं तयार करत आहेत म्हणजे लेझर कटिंग सी एन सी मशीनी आणि रोबोटिक शिल्पकलांचा वापर आणि करून अनोख्या आकाराच्या आणि रचनांच्या वस्तू निर्माण करीत आहेत हे तंत्रज्ञान कला आणि शिल्प जग जगतात नवीन संधी निर्माण करत आहेत यामुळे कलाकार त्यांच्या कल्पनाशक्तीला अधिक वाव देत आहेत आणि नव्या स्वरूपाला कला सादर करू शकत आहे